मी चित्र काढला होता एका बाईचा जी डोक्यावरती मडकं घेऊन होती तर मला त्या चित्रावरून असं आठवलं की आधीच्या काळामध्ये पाण्याची खूप समस्या होती ती बाई आणखी तिच्याबरोबर एक मुलगा होता ज्या चित्रामध्ये मला असं जाणवला की आधीच्या काळामध्ये स्त्रिया किंवा मग बाई पाण्यासाठी खूप लांब लांब जायचे डोक्यावरती मडकं घेऊन पाणी आणायचे आणखी पाणी पाण्याची खूपच समस्या होत्या आधीच्या काळामध्ये आणखी शिक्षणाची सुद्धा शिक्षण बरोबर म्हणजे शिक्षणामध्ये भेदभाव केला जात होता एका स्त्रीमध्ये आणि एका पुरुषामध्ये